गेल्या काही वर्षांमध्ये यवतमाळ जिल्हा तसा बऱ्यापैकी सुधारला आहे कारण इकडचे रोड चांगले झाले आहेत थोडं शेतीचा प्रॉब्लेमच आहे कारण पावसाचा काही अंदाज नसतो मार्च एप्रिल महिन्यामध्ये पण पाऊस पडतो त्यामुळे शेतकऱ्यांना थोडं नुकसान तर आहेच आहे कारण वातावरणाचं हे नाही आहे उन्हाळ्यात पण गर्मी भयंकर असते त्याच्यामुळे पण तरी त्यामुळे थोडं आपले जे उसाचा रस आहे किंवा शीतपेय आहे त्याचा धंदा बऱ्यापैकी आहे आणि लोकांना पण आता जे यवतमाळ ते वर्धाचा जो रोड झाला आहे तो पण भरपूर चांगला झाला आहे त्याच्यामुळे लोकं आणि एक तर ते एक तासाचा एक ते दीड तासाचा जर्नी असल्यामुळे लोकं ते अपडाऊन करून पण म्हणजे आपला धंदा करतात किंवा वर्ध्यामध्ये नोकरी करतात तर टोटल अर्थ म्हणजे लोकांची जी आर्थिक व्यव प्रगती आहे ती होत चालली आहे असं मला वाटतं